विज्ञानाने प्रगती केली आहे तेव्हा आपल्या म्हणजे स्व स्वयंपाकघरापासूनसुद्धा त्यात बदल झालेला आहे प्रगती झालेली आहे जुन्या काळात जसं जातं पाटा वरवंटा उखळ अशी जी आपल्याकडे साधनं होती तर आता त्यात बदल होउन मिक्सर ग्राइंडर सिलेंडर गॅस ओव्हन हे अशी आपल्याला प्रगती झाल्यामुळे ही साधनं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत तर नक्कीच फरक झालेलं आहे आजकालचं हे विज्ञान युग आहे प्रत्येकजण हे म्हणजे वेळेची बचत होते ह्यामुळे आणि प्रत्येक महिला ही आजकाल म्हणजे नुसती घरात बसून नाही आहे तर ती उच्च शिक्षण घेऊन तिने पण अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते तेव्हा तिला हे किचन सांभाळून जरी शिक श शिक्षण घेतलेलं अस तरी किचन सांभाळूनच हे पुुढचं सगळं करायचं असल्यामुळे ही जी साधनं तिच्या हाताला आलीत त्याच्यामुळे नक्कीच फायदा झालेला आहे तिच्या वेळेची बचत झालेली आहे आणि हा खूप चांगला असा बदल आहे असं मला तरी वाटतं असं